अकोला जिल्ह्यात एक पर्यटक स्थळ आहे चिखलदरा हे नरनाळा किल्ला आहे आणि बालाजी सालसर बालाजी मंदिर आहे आणि शिव राजेश्वराचं मंदिर आहे तर हे सर्व पर्यटन हे सर्व स्थळे इथे पाहण्यासारखी राजेश्वर मंदिर हे खूप मोठं मंदिर आहे अकोल्याचं मान्यता मान खूप आहे त्या मंदिराला आणि जिथे सर्वांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि अशी काही ऐतिहासिक किल्ले पण आहेत नरनाळा किल्ला आहे चिखलदरा आहे आणि सालसर बालाजी मंदिर आहे राजेश्वर मंदिर आहे सिद्धिविनायक आहे आणि शेगावचं गजानन महाराज आहे हे सगळं पाहाण्यासारखं आहे